हां बोला हो मी सुरेश पाटील बोलतोय या आठवड्यात तर नाही पण मागच्या आठवड्यामध्ये दोन तीन ठिकाणी कार्यक्रम झाले माझे गाण्याचे नाही मा शक्यतो मराठी गाणी आहेत हिंदी गाणी आहेत चित्रपटातली गाणी आहेत अच्छा अच्छा हां हो हो आज आमचं एक नोंद घेण्यासारखा वर्ल्ड रेकॉर्डचा एक कार्यक्रम होता खारघरला तर त्या ठिकाणी आम्ही नॉनस्टॉप सिंगिंग म्हणजे जेवढे सिंगर असतात म्हणजे हौशी गायक जे आहेत हां जवळजवळ एक बावन्न आठवडे साधारणपणे सतत सिंगिंग दिवसरात्र करणे हा एक उपक्रम होता त्यात आम्ही हो हो हो हो हो हो तर त्याच सहभागी होऊन आम्ही तो रेकॉर्ड केला आहे सिंगर्स लोकांनी नाही नाही नॉनस्टॉप नॉनस्टॉप म्हणजे आपण दिवस रात्र हा दिवस रात्र त्याच्यामध्ये आपण आणि त्याच्यामध्ये मी आम्ही आमचा वेळ बघून आम्ही रात्रीच्या वळी साधारणपणे जायचो आणि गायचो तिकडे हो हो ज्या ज्या गायकांना तो वेळ ॲडजस्ट होईल त्याच्याप्रमाणे जायचं ते खूप छान आणि गाणं कसं माझं पॅशन आहे आणि मला मी कार्यक्रम करत असतो आणि त्यामुळे साधारणपणे मोहोम्मद रफी असतील किशोर कुमार आहे ते माझे आदर्श आहेत बोला ना सर किशोर कुमार आहेत मुकेश आहेत अ नाही आता कसंय अहो ठीक आहे बोलायला प आपल्या बोलू कार्यक्रमामध्ये एक माझा घसा जरा थोडासा खराब आहे आता त्यामुळे नंतर योग आल्यावर बोलो ठीके आ ओके हां ओके ओके ओके